वाहतूक करण्यासाठी बस बस प्रायव्हेट गाड्या ऑ ऑटो रिक्शा परत प्रायव्हेट बसेस या सगळ्या गोष्टी आहेस आणि जर गावामध्ये वगैरे असेल तर कुणाकडे प्रायवेट गाड्या असतात तर त्याच्यातून ते प्रवास करत असतात किंवा टू व्हीलर हे प्रत्येकाकडे आहे गावांगावांमध्ये टू व्हीलर आहे तर जर इमरजेंसी असेल तर टू व्हीलरने प्रवास करतात तसे बसेसची सुविधापण भरपूर गावांमध्ये आहे दिवसातून गावांमध्ये दोन तीनदा बस चालू असते परत जे गावातील काही पोलीस पाटील असेल काय असेल त्यांच्याकडे घरच्याच गाड्या असतात तर वाय वाहतुकीचे वाहतुकीचे साधन तर हे आहेच आहेत ना त्याच्यामुळे तिथल्या लोकांना सुलभ होऊन जाते जर इमरजेंसी कुठं जायचं असेल तर त्या साधना साधनांनी ते जाऊ शकतात